मला स्वयंपाकघरात जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतो स्वयंपाक हा माझा छंद आहे खूप वेळेस मी जर कुठे आपण बघितलं रेसिपीज वगैरे टी व्हीवर किंवा कोणी मला सांगितलं की ही ही रेसिपी असं असते तर मला ते घरात बनवायला खूप आवडते मला खूप इंटरेस्ट येतो त्या रेसिपीमध्ये मग मी घरी येऊन प्रयत्न करते तसा बनवण्याचा आणि त्या होतातही चां चांगल्या बनवल्या जातात माझ्या घरच्यांनाही वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात त्याच्यामुळे मी यूटूबवर वगैरे असं ऑनलाईन जरा रेसिपीज बघून मी त्या ट्राय पण करते आणि त्या एकदम छान बनतात त्याच्यामुळे घरच्यांनाही फार आवडतात असंच एकदा लॉकडाऊन असताना मला जरा रसमलाईची रेसीपी होती जी त्या वेळेस खूप ट्रेंडिंगला होती तर मलाही बनवायची इच्छा झाली आणि मग मी प्रयत्न केला की मी बनवते रसमलाईची रेसीपी तर घेतली बनवायला मात्र खूप खूप म्हणजे किचकट आणि वेळखाऊ होती आणि खूप वेळ घेतल्यानंतरही मी खूप प्रयत्न केले तिला माझे हंड्रेड पर्सेंट दिले मी तिला परफेक्ट बनवण्यासाठी पण ती जे रेसीपी होती रसमलाईची ती पाहिजे तशी झालीच नाही आणि जरा त्याच्यात जे रसमलाईमध्ये जे मलई असते मलईचं आपण राउंड राउंड बनवतो गुलाबजा रसम रसगुल्ल्यासारखे ते जरा असं कडक कडक झालेले त्या ती अशी एक रेसिपी होती जिने वेळही घेतला आणि पद्धतशीर झाली पण नाही